बाईकच्या गेअरमध्ये फेरबदल केल्याने काही फायदे आणि तोटे असू शकतात फायदे म्हणजे गेअर बदलल्याने बाईक अधिक आरामदायीक होते आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जसे की चढाई उतराई किंवा सुकाट रस्ता योग्य नियंत्रण मिळवता येते त्यामुळे इंधनांची बचत होऊ शकते आणि इंजिनीवर दबाव कमी पडतो तसेच योग्य गिअर निवडल्याने बाईक अधिक प्रभावीपणे कार्य करते तथापि त्याचे काही खोटे दे तोटेदेखील आहेत गिअर बदलताना चुकीची निवड केल्यास बाईक जास्त गडबड करू शकते किंवा इंजिनला इंजिनला जास्त लोड पडू शकतो नवशिक्या रायडरसाठी गेअर बदलने अवघड ठरू शकते आणि ट्रॅफिकमध्ये वेगळेवर बदल करणे जड होऊ शकते